घरात स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडरपासून कुठली काळजी घेतली पाहिजे ते आपण लक्षात घेतले पाहिजे तर गॅस सिलेंडरचा जो पाईप असतो प्लास्टिक पाईप तो कमजोर झाला असेल तर तो सहा महिन्याला एकदा तपासून पाहिला पाहिजे आणि त्यानंतर तो जो कमजोर झाला असेल तो बदलून घेतला पाहिजे त्यानंतर सिलेंडरची सातत्यानं सर्व्हिसिंग केली पाहिजे तसेच आपण ज्या ठिकाणी सिलेंडर आणि शेगडी ठेवतो ती जागा मोकळी असली पाहिजे स्वयंपाकघराला दारं आणि खिडक्या जर भरपूर असतील मोकळी हवा असेल तर धोका होण्याची शक्यता कमी असते पण मुख्य धोका जो असतो जेव्हा आपण घरातून बाहेर जातो दार लावून आणि चार आठ दिवसानी पुन्हा परत येतो त्यावेळेला स्वयंपाक घरात जात असताना आपल्याला गॅसचा कुठे वास येतो आहे का त्याची आधी चाहूल घेतली पाहिजे त्यानंतर दारं खिडक्या मोकळ्या करूनचं गॅस पेटविला पाहिजे तसेच प्रत्येक वेळी स्वयपाक झाल्यानंतर रेग्युलेटर आपण बंद करतो आहे का तेही अतिशय महत्त्वाचे आहे रेग्युलेटर जर बंद नसेल तर पाईपमधून गॅस हा शेगडीकडे पास होत असतो त्यामुळे जर उंदराने एखाद्यावेळेस प्लाॅस्टिक पाईप तोडला तर गॅस लिकेज होण्याची शक्यता असते शक्यतोवर स्वयंपाकघरामध्ये पेटता दिवा वगैरे असता कामा नये त्यानंतर महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे स्वयंपाक करत असताना कपडेसुद्धा सुटसुटीत असले पाहिजे जेणेकरून क्वचित वेळेला जर धोका झाला तर कपडेसुद्धा आपले सुटसुटीत असायला हवे शेगडींचे बटनसुद्धा एखाद्यावेळेस आपले लहान केल्यानंतर बंद करायचं आपण विसरू शकतो अशावेळेला प्रत्येक स्वयंपाक झाल्यानंतर आपण ते शेगडीचं बटन बंद केले आहे काय ते आपण तपासून घेतलं पाहिजे त्यानंतर गॅस आणत असतानासुद्धा धोका होण्याची शक्यता असते गॅस आणणारी सर्व्हिस कंपनी असते शक्यतोवर अशा सर्व्हिस कंपनीतूनच अस आपण गॅस आणलेला केव्हाही चांगला कारण शेगडी आपण मोटरसायकलवर आणणे धोक्याचे असते